भारत सरकारने अनेक व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेले आहेत महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच ज्युनियर कॉलेजला टेन प्लस टूमध्ये कौशल्येवर आधारित अभ्यासक्रम आहेत याच्या व्यतिरिक्त अजून काही आता इथे हस्तकला सारखे जे आहेत ज्यांच्याने ते स्वत च्या पायावर उभं राहू शकतील किंवा नौकरी मिळवण्यापेक्षा स्वत चा व्यवसाय उभा करू शकतील असे अनेक गोष्टी मध्ये त्याचं इम्प्लांटेशन करू शकतो म्हणजे आय टी आय शट जशी आय टी आय आहे त्याच्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या मुलांना नोकऱ्या मिळतात आणि तसंच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा डिप्लोमा उपलब्ध करून दिला आहे तर असे अनेक क्षेत्रं अजून शिल्लक आहे त्या क्षेत्रामध्ये सरकारने थोडंसं संशोधन करून नवीन कौशल्यावर आधारित प्रशिक्षण व्यावसायिक शिक्षण जर दिलं तर विद्यार्थ्यांना तो शिक्षण पूर्ण करून म्हणजे डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण करून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा तो स्वत च्या पायावर उभा राहू शकतो किंवा स्वत चा व्यवसाय उभा करू शकतो असे अनेक व्यावसायिक प्रशिक्षण असलेले अभ्यासक्रम सध्या आहेतच पण अजून काही ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तो म्हणजे मार्केटमध्ये हे काही गोष्टी लोकांना ॲव्हेलेबल पाहिजेत असे जर व्यावसायिक व्यवसाय उभे केले तर त्याच्यातून मुलांना रोजगार निर्मिती होईल आणि रोजगार निर्मिती झाल्यामुळे जो आपल्याकडे विद्यार्थ्यांना नौकरी मिळत नाही किंवा नोकरीसाठी इकडे तिकडे फिरावं लागतं आणि कॉम्पिटिशनमध्ये उतरावं लागतं ह्या गोष्टींपासून जर त्याच्या हातात कला असेल तर तो स्वत त्या कलेचा उपयोग करून आणि स्वतःच्या पायावर उभारू शकतो रोजगार निर्मिती करू शकतो इतरांना रोजगार देऊ शकतो आणि अशा पद्धतीचा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची गरज आहेत अभ्यासक्रम आहेत पण अजून त्याच्यामध्ये काही इनव्हॉलव करावेत आणि त्याच्यातूत विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल